नमस्कार सर गॅस एजन्सीला लागला का

मारुती कदम बोलायले का सर आम्हाला गॅस कनेक्शन पाहिजे होतं सर काय चांगलं राहील हो का

आम्ही आम्ही दोन चार जणाला विचारल्या तर पाईपलाईन चांगली म्हणायली हो का बरं बरं हॅलो

हा पाईपलाईनचं मीटर राहते आपल्या घरी हा जेवढा खर्च केला तेवढे पैसे लागतात आणि टाकी घरी राहते धोकादायक असते

पण स्फोट होण्याची शक्यता असते ना ओक्के